हॅलो मॅडम मी आयुष वागळे बोलतो आहे मी आता ट्वेल्थची एक्झाम दिली मला आता समोर काय करायचं तुम्ही सांग सांगताल थोडं हो मी सायन्सला होतो हो जनरल सायन्स हा अच्छा हा अच्छा अजून हा अच्छा मॅडम अच्छा मॅडम सी ई टीचे क्लासेस चांगले म्हणजे कुठे असणार मी की कारंजा लाड मला पी सी एम हा अच्छा मग मी आता ते एक ट्युशनवर जाऊन कोणत्या सरला भेटू क्लासेसला जाऊन हो अच्छा ठीक आहे मॅडम थँक्यू मॅडम